भाज्यांसाठी तशी बियाणे गोळा करतेच असं नाही कारण की अंगणातील छोटीशी बाग आणि त्याच्यासाठी बियाणे गोळा करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातीलच जी काही बी बियाणी मिळतात त्याच्यापासूनच रोपं तयार करून ती रोपं रुजवली जातात